मला पुस्तक वाचण्याची पहिल्यापासून आवड आहे अनेक पुस्तकं वैचारिक कादंबऱ्या वगैरे मी वाचतो तर साधारण एखादं पुस्तक वाचण्यासाठी एक चार तास लागतात आणि मोठं असेल पुस्तक पृष्ठ संख्या जास्त असेल तर दोन तीन दिवस लागतात मी सलग एक चार तास तरी पुस्तक वाचू शकतो मध्ये विश्रांती घेतो आणि पुन्हा वाचायला सुरुवात वाचनासाठी साधना जे मासिक आहे ते वाचायला मला खूप आवडतं त्या ठिकाणी हे तर वैचारिक बरंचसं त्या ठिकाणी असतं माहिती मिळते वैचारिक प्रबोधन होतं विचाराला आपल्या खत पाणी त्या ठिकाणी मिळतं आणि चांगले विचार वाचल्यावर एक वेगळा आनंद आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो आणि हे वाचन जे आहे ते आनंद देण्यासाठी आहे याची अनुभूती मला वेळोवेळी त्या ठिकाणी येत असते आणि पुस्तक वाचन करणं आणि त्यामुळं विचार आपले प्रगल्भ होतात आणि वैचारिक बाजू आपली भक्कम होत जाते तर अशा रीतीनं पुस्तक वाचन हा एक माझा आवडता छंद आहे आणि मी त्या ठिकाणी आज अखेर पुस्तक वाचन मनापासून त्या ठिकाणी करत असतो